हॅलो गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग ओके बरं बरं बरं अच्छा आपलं कॉलिफिकेशन कशाचं आहे ओके ग्रॅज्युएशन अच्छा म्हणजे प्लेन प्लेन तुमचं ग्रॅज्युएशन सुरु आहे बरं अच्छा मग प्लेन तुमचं ग्रॅज्युएशन आहे आणि तुम्हाला असं अचानक आय टीमध्ये येण्याचं का असं वाटलं बरं अच्छा ठीक बरोबर बरोबर बरोबर आता तुम्हाला माहीत असणार की फक्त प्लेन डिग्री असू द्या की किंवा टेक्निकलवाले असू द्या प्रत्येकजण आय टी ह्या क्षेत्रामध्ये वाढत आहे बरोबर याचं या याचं कारण कसं आहे की कारण काही जे कोर्सेस आहे आणि काही जी कॉलिफिकेशन्स असतात त्याचं कुठे ना कुठे लिमिटेशन झालं आहे पण आय टी या क्षेत्रामध्ये लिमिटेशनस नाही बरोबर हा तर हा एक मेजर पॉईंट राहू शकतो की आपण आपला कॉलिफिकेशन काही लिमिटेशन्स म्हणजे बघा आता कसं असतं की तुम्ही तुमचं जे कॉलिफिकेशन असणार तुम्ही सपोज इंजिनीअरिंग वगैरे करत आहे एखादा इलेक्ट्रीशीयन वगैरे असू द्या बरोबर किंवा एखादा मेकॅनिकल वगैरे असू द्या तर तुम तुम्हाला जी अपॉर्च्युनिटी असणार ती कुठे ना कुठे लिमिटपर्यंत असणार बरोबर सिलेक्टेड सिलेक्टेड कंपनीजमध्ये सिलेक्टेड रोल तुम्हाला मिळणार त्या कंपनीमध्ये आणि तुमचं जे पेबॅक असणार ॲज पर युअर परफॉर्मन्स आणि तुम्हाला असणारा जो अनुभव आहे त्या हिशोबाने भेटणार बरोबर हा तर आणि आय टीमध्ये असं नाही आहे आय टीमध्ये भरपूर असं म्हणजे इमर्जिंग आहे ना सगळं आता क्षेत्र हा खूप मोठा आहे क्षेत्र हा त्यामध्ये तुम्हाला लिमिटेशनस नाही तुम्हाला जॉब रोलचं कसं असणार की तुमचं काम काम बघून आणि परफॉर्मन्सनुसार तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला कुठे ना कुठे तुमचं ते पेबॅक मिळणार तुम्हाला ते जास्तीत जास्त भरमसाठ आणि तुमचं पॅकेज जे असणार पॅकेज जे असणार मेन म्हणजे पॅकेज असतं काय असतं की आपलं जे क्वॉलिफिकेशन आपण जे म्हणजे आपण शिक्षण जे घेतो हॅलो शिक्षण घेण्यामागचं कारण त्या हा हा शिक्षण घेण्यामागचं कारण असं असते की आपल्याला कुठे ना कुठे मोठ्या छान कंपनीमध्ये एखादी छान पगारवालं एखादी नोकरी मिळावी बरोबर तर आय टी हे क्षेत्र हे खूप छान आहे आता याबद्दल तुम्हाला गाईडन्स करण्या चं हेच असतं की हे बघा खूप सारे असे आय टी कंपनी आहे महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये बेसिक बेसिक तुम्हाला त्यासाठी सी लँग्वेज तुम्हाला आलं पाहिजे काही ठिकाणी पायथन वगैरे आहे एच टी एम एल वगैरे आहे खूप सारे जॉब रोल्स आहेत जसं डेटा ॲनॅलिसिस वगैरे झालं तुम्हाला डी बी एम एस वगैरे आलं पहिजे हे कसं असते की तुम्हाला नेमकं करणे काय आहे तुमचं आवड काय आहे आय टी क्षेत्रामध्ये पण त्यानुसार तुम्हाला आम्ही मदत करू त्या ठिकाणी म्हणजे हो क्ला कोचिंग क्लासेस वगैरे तर आहेत म्हणा खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला सी लँग्वेज वगैरे ऑनलाईन तुम्हाला कारण करण्याची संधी वगैरे आहे म्हणा विथ सर्टिफि हो सर्टिफिकेट देणार ना ते आहेत खूप साऱ्या रेपुटेड रेपुटेड आहेत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जे तुम्हाला सी लँग्वेज शिकवणार पण काही दिवसांमध्ये वर्कशॉपसारखं वर्कशॉप म्हणजे शॉर्ट पिरेड ऑफ टाईममध्ये शिकवणार ते आणि तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा देणार ठीक आहे बरं एक काम करा तुमचं जे डिटेलचं जे आहे ते मला फॉरवर्ड करुन द्या बाकी तुम्हाला मग मी इन्फॉर्मेशन पाठवतो तुम्हाला मग मी ठीक आहे हा हा हा